आजकाल जे सायबर क्राईम होत आहेत ते जास्त तर सोशल मीडियामुळे होत आहे आणि आपल्याला अन्नोन नंबरवरून फोन्स येतात आणि सांगतात की मी बँकमधून बोलत आहे आणि तुम्हाला इतकी लॉटरी लागली आहे असं झालं आहे तसं झालं आहे पण असं काहीही नसतं आणि तुम्हाला असं वाटतं की खरंच बँककडून आलं आहे तर खरंच असेल बा म्हणून तुम्ही त्याला क्लिक करतात आणि ते तुमचं अकाऊंट पूर्ण खाली करून देतात आणि सायबर क्राईम जे आहे ते जास्त तर म्हणजे कॉल्स येतात आणि मेसेजेस येतात तर तुम्ही त्या कॉल्स रिसीव्ह केले नाही पाहिजेन अगोदर नंबर चेक करायचा की तो खरंच टेन आहे का त्याचे अक्षरं आणि ते जर टेन जर असेल अक्षर तरच फोन उचलायचा कधी कधी काय होते आपल्याला असं वाटते आहे की आपण घाईमध्ये असतो आणि कॉल उचलून घेतो कॉल उचल्यानेसुद्धा आपण ते लोक सायबर क्राईम करू शकतात आणि आता तर फक्त नाव टाकल्याने पण होतं आहे सायबर क्राईम आणि अशा काही गोष्टी आहे ज्या तुम्ही म्हणजे अनदेख करता आणि फोन उचलून घेता मेसेजला तुम्हाला असं वाटते की लागली ब लॉटरी म्हणून तुम्ही अप्लाय करून घेता आणि तुमचं पूर्ण मग ते पैसे घेऊनच घेते आणि तुमचा आधार कार्ड जे आहे ते कोणत्याच व्यक्तीकडे द्यायला नाही पाहिजे तुम्ही तुमचा फोन नंबर पण तुम्ही कुम कोणाला शेअर नाही केला पाहिजे तुमची ईमेल आय डी पण नाही केली पाहिजे जे जर तुम्हाला खरं काम असेल तरच तुम्ही तुमची ईमेल आय डी आणि जे पर्सनल काही डॉक्युमेंट्स वगैरे आहे ते तुम्ही शेअर करू शकता किंवा मग कोणालाच करायचं नसते